मी काल एच एच आय म्हणजे ची एक धणे पावडर आणली ती असे म्हणत बुवा एकदम चांगली आहे असं आहे तसं आहे पण ज्यावेळेस मी भाजी खाण्यासाठी टाकली त्यावेळी ती एवढी खराब वाटली आणि खराब वाची म्हणजे एकदम वेगळा स्मेल येत होता आणि त्याच्यामुळे सगळीकडे म्हणजे जी भाजी करायची होती ती एकदम खराब झाली आणि ती पावडरही एकदम कशीतरी पिवळी पिवळी कशीतरी म्हणजे वेगळीच वाटली त्यामुळे ती पावडर काय एच एच आयची पावडर काय चांगली नाही आणि ती कोणी काही घेऊ नये असं एक माझं मत आहे कारण एच एच आय फक्त न सांगतात बुवा आमचे प्रॉडक्ट चांगले आहेत असं आहे तसं आहे पण मी अक्चुअल ज्या वेळेस वापरले त्यावेळेस ते एकदम धनिया पावडर एकदम खराब वाटली त्याच्याने ती माझा मूड गेला आणि ती खा सगळी भाजी पण खराब झाल्यामुळे ती पावडर कोणी काय वापरायला नाहीे पाहिजे एकदम खराब पावडर आहे ती